नागपूर जिल्ह्यामध्ये लोकप्रिय असलेले असे स्थानिक जे खेळ आहेत त्याच्यामध्ये स्पेशली म्हणजे कबड्डी आता कबड्डी असा खेळ आहे की जेव्हा आमच्या इकडं याची स्पेशली स्पर्धा होते तर त्या स्पर्धेमध्ये लोकं जमा होतात ते स्पर्धा जास्तीत जास्त तर आम्ही रात्रीच्या वेळेसच ठेवतो तर त्या स्पर्धेमध्ये तसे खूप सारे लोक येतात मग आमची टीम राहते मग कॉम्पिटीशन होते फक्त तेवढंच नाही तर आमचे कोणते सण वगैरे होतात जसा आंबेडकर जयंती झाला तर आंबेडकर जयंतीमध्ये कसं आम्ही पाच दिवस आंबेडकर जयंती साजरी करतो तर जे पाचवा दिवस राहाते त्या पाचव्या दिवशी आमचा पूर्ण दिवस जो राहतो तो फक्त खेळण्यामध्येच जातो त्याच्यामध्ये निंबू चम्मच कबड्डी बायांचं क्रिकेट आणि रांगोळी काढणे असे आम्ही खेळ खेळतो आणि कसे अशा सर्व गोष्टी खेळांच्या गोष्टी आहे त्याच्यानं आमचे लोकं जवळ येतात अजून जसे काही आमच्या इकडे जसं तर्रीपोहा हे सगळ्यात जास्त फेमस आहे त्या तर्रीपोहामध्ये काय होते की आम्ही ओळख आहे नागपूरची जर तर्रीपोहा कोणतेही इथं भारतामध्ये कोणत्याही जागेवर जाऊन बोलला की तर्रीपोहा जसं म्हटलं तर नागपूरचं नाव सगळ्यात पहिलं समोर येते